नांदेड या परिसरात मुख्य स्तोत्र पाण्याचं विष्णुपुरी धरण आहे कारण नांदेडमधूनच वि गोदावरी नदी जातं तर गोदावरी नदीला धरण मानलेलं आहे विष्णुपुरी धरण आणि ते मराठवाड्यातलं सगळ्यात मोठं धरण मानल्या जातं तर तिथे तेच मुख्य स्तोत्र आहे स्रोत आहे पाण्याचं पण कारण इथे प्रवाह पाण्याचा कमी आहे त्यामुळे विष्णुपुरी धरणामध्ये आणि मराठवाडा भाग असल्यामुळे इकडं पाण्याची कमी आहे तर त्यामुळे गावातले जे लोक आहेत त्यांचे त्यांचे तळे आहेत शे शेत शेतात बांधलेले छोटे छोटे तळे आहेत किंवा माझ्या गावाकडे पण एक मोठं तळं आहे तर लोकांचे स्त्रो स्रोत आहेत पाण्याचे मग विहिरी पण आहेत मोठ्या विहिरी छोट्या विहिरी हातपंप वगैरे हे गावाकडे पाहायला भेटतात नांदेडच्या जरी थोडं बाहेर परिसरात गेलं तर तिथेसुद्धा या सगळ्या गोष्टी पाहायला भेटतात मग आता जे शहरामध्ये वसलेले लोकं आहेत त्यांना तर पाणी स्वच्छ करण्यासाठी शुद्धीकरण करण्यासाठी तर असे काही फार पाऊलं उचलावे पाऊलं उचलायची गरज नाही कारण सगळ्यांकडेच फिल्टर अवेलेबल आहे पण शेताकडे किंवा गावाकडे लोकं काय करतात ते तुरटी वापरतात पाण्यात टाकून ठेवतात मग पाणी स्वच्छ होतं किंवा ते दुसरं काय करतात की पाणी उकळतात आणि मग त्याला गाळून घेतात मग अशा प्रकारे त्यांनी पाणी स्वच्छ करतात फारच घाण असेल तर मग त्याला पर एकदा ते कपड्यातून वाहतात मग परत एकदा कपड्यातून काढतात परत एकदा मग परत उकळतात मग परत त्याला गाळणीतून गाळतात मग असं करून त्यांनी पाणी स्वच्छ करतात मग असे छोटे मोठे करतात ते